नवरात्र हा आमचा पारंपरिक सण आहे आज म्हणजे दसरा नवरात्रात नऊ दिवसाचे उपवास आणि देवीची सेवा केली जाते पाट देवीचे सबसितीचे पाट होम हवन दसऱ्याला म्हणजे न दृष्टवृत्तीचा नाश अशा प्रकारे हा नवरात्राचा सण असतो आणि हा सण उत्सव खूप मोठा असतो आणि पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण राज्यात म्हटलं तरी पूर्ण भारत देशात म्हटलं तरी चालेल हा सण केला जातो पण विशेष करून म्हणजे जिथं लोकं कु तुळजापुरात कर्नाटक आंध्र सोलापूर विजापूर सगळीकडून लोकं पायी चालत देवीची उपासना करण्यासाठी तिथं येतात आणि नऊ दिवसाची तिथं शेबिना देवीचा उत्सव चालू असतो आणि हो हवन होतो सप्तशतीचे पाठ होतात देवीचे आणि देवीचा जागर होतो मग ह्या नऊ दिवसात उपवासवगैरे माळवगैरे असती दिवटी देवीची असते आणि ह्या उत्सव खूप मोठा असतो म्हणजे हा एक पारंपरिक सण म्हटल्यासारखं सण म्हटल्या जाऊ शकतो आणि पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशात म्हटला तरी हा सण खूप मोठा आहे आणि दसऱ्याला विशेष करून इथं रावणाचा वध केला जसा दृष्ट प्रवृत्तीचा वध म्हणून हे केलेला असतो